उंचीची भीती मला कधीच नव्हती कारण लहानपणापासूनच मला ट्रेकिंग गड चढायला अशा बऱ्याच वेळा मी गेलेली आहे घरच्यांबरोबर कधी बाहेर मित्रमैत्रिणींच्या ट्रेकच्या ग्रुपबरोबर वगैरे त्यामुळे उंचीची भीती मला कधीच नव्हती पण मी एम ई फोटोग्राफर आहे एक माझी जी असायनमेंट होती ती जरा वेगळी होती त्या असायनमेंटची परिस्थिती अशी झाली की तिथे गेल्यावरती मला कळलं की मला एक थोडे काही एरियल शॉर्ट्स काढावे लागतील ज्यासाठी मला खूप उंचावरून एका क्रेनमधून शॉर्ट शूट करायचं होतं फोटोशूट तर पहिल्यांदा मी बघितलं तेव्हा मला असं काही जाणवलं नाही पण जेव्हा मी क्रेनमधून वर गेले हाय पॉइंटला ती शंभर मीटर उंचीची क्रेन होती तेव्हा तेव्हा मात्र मला पोटात गोळा आला होता आणि म्हणजे समजत नव्हतं की एवढ्या उंचीवरून मी पहिल्यांदाच येत्या क्रेनमध्ये त्या पिंजऱ्यामध्ये बसून मी फोटो काढणार तेव्हा थोडी भीती वाटली जरा अशा पायाला मुंग्या आल्यासारखं झालं खालची माणसं गाड्या बिल्डिंग अगदीच म्हणजे खेळण्यातलं असल्यासारखं वाटायला लागलं सगळं एवढ्या उंचीवरून पण त्या भीतीमधून मला नक्कीच बाहेर यावं लागलं कारण की मला तिकडे जाऊन काम करायचं होतं त्या परिस्थितीमध्ये फोटो काढायचे होते दिलेल्या वेळेत ते पूर्ण करायचं होतं त्यामुळे नक्कीच मी त्यात भयगंडातून बाहेर आले मग माझ्या कामावर कॉन्सन्ट्रेट केलं मी आणि मग जसंजसं मी फोटो काढत गेले तशी तशी माझी भीती कमी झाली पण छान एक्सपिरियन्स होता तो एक माझ्यासाठी